रेखांकन करण्यासाठी पेन्सिल्स शेडेड पेन्सिल्स स्टेटलर्स ब्रशेश नंतर डिफ्रंट कलर्स वॉट कलर्स ऑइल पेंट पेन्स पेपर्स आणि मोस्टली वेगवेगळे फेब्रिक कलर्स हे वापरले जातात